ठान्या जिल्ह्यात मुख्य पीक बघायला गेलं तर ऊस आहे ऊस आहे ऊस हा ठान्या जिल्ह्यातला मुख्य पीक आहे उसाबद्दल बोलायचं ठरलं तर उसाची शेती ही खूप स्स सावधानीने आणि काळजीपूर्वक करायल लागती उसाची लागवन उसाच्या लागवनीवर आपल्याला क खासकरून तर लक्ष द्यायला लागतं उसाला नीट पाणी जाय जाण्यासाठी उसावर लक्ष ठेवायला लागतं आणि पेरणी पेरणी करायच्या वेळेस पण खूप सारे क कष्ट घ्यायला लागता ऊस हा खूप अवघड अवघड मार्ग आहे शेतीचा पन सगळ्यात पैसे देणारा पीक आहे ऊस उसाबद्दल बोलायचं ठरलं तर आपल्याला लागवन केल्याकेल्यानंतर जसा ऊस वाढला त त्याची कापणी होते कापणी केल्याकेल्यानंतर आपल्याला उसाला कारखान्यात न्यायला लागतं कारखान्यात ज्या भावानुसार ठरलं तर त्या भावानुसार द्यायला लागतं पण शेतकरी लोकांसाठी ऊस हा सगळ्यात चांगला पीक आहे त्याच्याबद्दल त्यांला खूप पैसे तरी भेटता चांगल्याचांगल्या प्रमाणे त्यांला पैसे भेटता इतर पिकांपेक्षा आणि उसापासून बोलायचं ठरलं तर उसापासून खूप काय बनतं उसापासून गूळ बनतं उसापासून साखर बनती ऊसाचा रस बनतो आणि इतरही पदार्थ बनता उसाचे आणि हेस माझी उसाबद्दल मतं होते धन्यवाद